मला आनंद बाहेर मैदानी खेळ खेळायला होतो जेव्हाजेव्हा आम्ही बाहेर खेळायला जाते आणि बाहेर मैदानी खेळ जसे की क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल लगोरी अशा प्रकारचे खेळ खेळायला मला जाम आवड जाम आवडतं जेव्हा मी हे खेळ खेळते तेव्हा मला खूप आनंद होतो आणि मी सर्व काही विसरून त्या खेळामधे रमून जाते असे प्रकारचे काही खेळ आणि सर्वात जास्त तर मला बॅडमिंटन खेळायला आवडतं तो खेळ मी लहानपस् पणीपासून खेळत आली आहे आणि तो खेळ खेळत असताना मी सगळं विसरून ते खेळायच्या मागं आणि मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतो आणि त्याच्यामध्ये आनंद होतो किंवा विविध प्रकारचे नवीन पुस्तके वाचायला मला आनंद होतो जसे की लोककथा दंतकथा अशा विविध प्रकारच्या कथा मला ऐकायला आवडतात त्यामध्ये मला वाचण्याचा आनंद होतो किंवा मुव्हीज बघायला मला आनंद होतो अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात ते बघाय विविध प्रकारचे बुक्स असतात ते वाचायला